मी न्यूज कोकणमधून बोलते आहे मला अशी एक बातमी ऐकू आली आहे की तिथे तुमच्या गावात एक ॲक्सिडेंट असं झालं आहे

हां हां ओके ठीक आहे पूर्ण अजून काय डिटेल्स आहेत का तुमच्याकडे त्याच्याबद्दल कुठं ठीक आहे ट्रक ओवरलोड असं काय होतं का आतमध्ये जास्त ओवरलोड टाईप ठीक आहे खूप नुसका नुकसान आणि काय झालं आहे का तिकडे ठीक आहे आम्हा तिथे येतो आहे रिपोर्ट करण्यासाठी तुम्ही जरा प्लीज रस्ता सांगू शकता का कुठून कुठे आहे ठीक आहे राईट घ्यायचं आहे ना तिथून ओके गावात आहे आतमध्ये ना ओके ओके आम्ही ठीक आहे आम्ही पण पोलिस कम्प्लेट आणि केलात ना ओके ठीक आहे आम्ही पाच दहा मिनिटात पोचतो आहे ठीक आहे थँक्यू